हॅलो हा नमस्कार जय श्री राम हिंदू धर्म भारतातील सर्वात मोठा धर्म म्हणून संबोधला गेलेला आहे त्याकरिता हिंदू समाजांनी आपली स्वत ची विचारश्रेणी विकसित करून घेणे अति गरजेचे झालेले आहे कलियुगाच्या दृष्टीने त्यामुळे एकतर हिंदू धर्म वाचला जाईल आणि भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून लवकरच विकसित देश म्हणून अस्तित्वात येईल आणि हिंदू धर्मामध्ये सर्व धर्मसमभाव ही एक कल्पना जागृत करणे गरजेचे आहे ना की मी ब्राह्मण आहे ना मी कोमटी आहे ना मी वारीक आहे हे असं जातीभेद नाही पाळायचं हिंदू धर्माची शिकवण अशी दिलेली आहे भगवान श्रीकृष्णाने भागवत कथेमध्ये की तुम्ही सर्व एकच आहात त्यामुळे कोणी कोणावरच जळायचं नाही